कलाकार प्रशिक्षण शिबीर आयोजित करतात आणि त्यासाठी ते आधीच त्याला प्रमोट करतात व्हॉट्सएपचे ग्रुप्स बनवतात लोकांना कळवतात की बाबा आम्ही प्रशिक्षण शिबीर राबवतो आहे बहुतेकदा ते फ्रीजसुद्धा असतात आणि मोफतसुद्धा असतात आणि त्याच्यामध्ये कलाकौशल्य शिकवलं जातं आणि लोक इंटरेस्टेड पण असतात आणि हे शिबीर आयोजित करण्यासाठी बहुतेकदा एखाद्या नेत्याचा स सपोर्ट आधार घेतला जातो आणि एखाद्या वेळेस खूप त्याला चालना पण दिली जाते वेगवेगळ्या प्रकारचे कलाकृतीबद्दल लोकांना जागृत केलं जातं आणि कलाकौशल्य शिकायचं असेल तर सल्ला ह्या तज्ज्ञांचा लागणारच आपल्याला हे जे प्रशिक्षक देणारे प्रशिक्षण देणारे लोक असतात हे जे प्रशिक्षक असतात या प्रश प्रशिक्षकांच्या इनसाईट्समुळे त्यांनी दिलेल्या शहाणपणामुळे त्यांच्या शहाणपणमुळे आपल्यालाही शिकायला मिळतं आणि या शिबिरांद्वारे ज्यांना घ्यायचं त्यांना खूप काही मिळतं त्यांना त्यांच्या फील्डशी नॉलेज होते आणि त्यांना स्वतःचं आर्ट स्वतःचं क्राफ्ट कसं प्रमोट करायचं किंवा आपल्या क्राफ्टमध्ये काय बदल करायचे आपल्या कलाकौशल्यामध्ये काय सुधारणा करायची हे सगळं मिळतं आणि हे शिकण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला तर आवश्यकच असतो आणि हे तज्ज्ञ या शिबिर शिबिरांमध्ये प्रशिक्षण सत्रांमध्ये मिळतात म्हणून यांचं असणं एक प्रकारचं हे फायदे फायदाकारकच आहे लाभदायकच आहे